नमस्कार डॉक्टरसाहेब मला कोरोनाबद्दल माहिती पाहिजे कोरोना कसं संरक्षण करावं काय करावं आमच्याकडे बरेच पेशंट वाढत आहेत कोरो कोरोनाबद्दल कोरोना या बिमार छा श्वासामध्ये दमघुट हे होत आहे सारखी सारखी तकलीफ होत आहे सर्दी खोकला डोकं दुखत आहे चक्कर येत आहेत

मग याची ट्रीटमेंट शासकीय याच्यामध्ये होते काही शासकीय दवाखान्यामध्ये त्याचा इलाज होतो का की कुठं प्रायव्हेटमध्ये त्याचा हा करावा इलाज त्याची काही लस वगैरे आहे का कुठं क क कसं करायचं लसचं कोणती लस देता येईल कोणती घ्यायची हॅलो डॉक्टरसाहेब लस घेतल्यानंतर काही रिॲक्शन होती का त्या लसीची तसं छोटासा ताप वगैरे किंवा मग जीव मळमळ होणे असं काही

परत आम बरेच बरेच कसं आता एखादी लस आपण घेतल्यानंतर कसं एखादा वीक असला तर कसं जास्त कमी जास्त होऊ शकते एखादा जाऊ शकते बरं बरं ठीक आहे ठीक आहे मग आम्ही शासकीय दवाखान्यामध्ये जाऊन आम्ही घेऊन घेतो लस